मी जॉबवर असताना माझ्यासोबत माझ्याकडनं एक चूक झाली होती ती म्हणजे अशी की मी एका किराणा शॉपमध्ये जॉब करायची तिथे माझ्यासोबत एक प्रसंग प्रसंग असा घडला होता माझ्या हातून खूप मोठी चूक झाली होती चूक म्हणजे अशी झाली होती की मी कंप्युटरवर बसून बिल करायची आणि समोर चार कस्टमर उभे रहायचे आणि कस्टमराला कस्टमरला खूप जास्त घाई असायची की माझं बिल अगोदर करून द्या माझं बिल अगोदर करून द्या माझं बिल अगोदर करून द्या असे कस्टमर वारंवार वारंवार सगळ्यांसमोर म्हणजे माझ्यासमोर बोलत रहायचे त्यामध्ये ओनर जे आहे ते थोडे त्रासून जायचे की तू काय करून राहिली आहे लब लवकर लवकर बिल का बरं नाही करत आहे तर एका कस्टमरचं बिल करायला सहज सहजासहज दोन मिनिटं वेळ लागतोच कारण कस्टमर जे आहे ते ट्रॉलीमध्ये सामान भरपूर घेऊन येतो आणि प्रत्येक सामानाची आपल्याला व्यवस्थितपणे बिलिंग करावी लागते ह त्यामुळे त्यावर त्यामुळे बिल करायला थोडं जास्त वेळ लागतो त्यानंतर आपल्याला त्याच्यावर जे ऑफर्स आहेत त्यानुसार त्याचे जे प्रोडक्ट्स आहे त्याच्यावरती जे काय फ्री असेल तेसुद्धा आपल्याला त्याला प्रोव्हाईड करावं लागतं तर स्वतःकडनं काही चूक नाही झाली पाहिजे म्हणून मी बिल थोडं सांभाळून करायची बट हे माझ्या ओनरला बरोबर नाही वाटलं म्हणजे त्यांचं म्हणणं हे होतं की तू जे बिल करत आहे ते थोडं फास्ट कर बट मी थोडं नवीन असल्यामुळे ते बिल करायला थोडा वेळ लागायचा त्यामुळे माझे जे सर आहेत ते माझ्यावरती थोडं शाऊट आऊट होऊन गेले होते म्हणजे ओरडले होते माझ्यावरती खूप जोरात हे काल चार कश्टमर उभे असतांना ते माझ्यावरती ओरडले तर मग मी पण त्यांच्यावरती थोडंसं म्हणजे मला असं अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं त्यामुळे मी पण त्यांच्यावरती थोडंसं म्हणजे रागावले की म्हणजे मी नवीन असताना तु मी नवीन असताना मी बिल करत आहे बट मला जर नाही समजत आहे तर तुम्ही मला प्रेमाने समजून सांगा तुम्ही जर असं मला ओरडून सांगाल तर चार लोकांमध्ये माझी थोडंसं मला अपमानित झाल्यासारखं वाटेल असं मा मी त्यांना समजावून सांगितलं तर असा प्रसंग माझ्यासोबत घडला होता तर त्यानंतर माझ्या सरांनी म्हणजे जे माझे ओनर आहेत शॉपकीपर आहेत त्यांनी मला जसं बिलिंग काऊंटर क्लोज झालं होतं म्हणजे शॉप बंद करायची वेळ आली होती तेव्हा त्यांनी मला थोडं प्रेमाने समजवून सांगितलं की बेटा तू नवीन आहेस पण इथे थोडंसं दक्षता घेतली पाहिजे की आपण जे बिल करत आहो ते फास्ट थोडंसं होऊ शकेल काय ह्याचं तू थोडंसं ट्राय करत रहा की आपलं जे बिलिंग आहे ते फास्ट होत राहील म्हणजे इथे जे जर रश वाढेल तर आपल्याच दुकानामध्ये म्हणजे चार कस्टमर कमी येतील तर मग मी पण त्यांना सॉरी म्हटलं होतं की ठीक आहे जी चूक झाली ती माझ्याकडनं झालेली आहे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सॉरी म्हणतो असा प्रसंग माझ्यासोबत घडला होता